हां बोला हां

बघा आमच्याकडे सर्व हो आमच्याकडे सर्व प्रकारचे फुलं तुम्हाला मिळतील पण तुम्ही गणेश उत्सवासाठी म्हणता आहेत तर सर्वात आधी तर तुम्ही हा हा तर मी तुम्हाला काही फुलांची नावे सांगतो ठीक आहे हो हो भरपूर आहेत जसे हे हिबिस्कस आहे गुढाळ जे म्हणतो आपण त्याला मराठीमधे तर ते खूप सुगंधित प्ल फुलं असतात तर ते तुम्ही पूजेच्या ठिकाणी ठेवू शकता त्याच्या जसे जास्वंदाची तर नीलकम नीलकमल म्हणतो ना आपण ते फुलं त्याच्या वेळेस आपण ना वापरू शकतो

हो हो गुलाबाची फुलं आपण लालवाले उपयोग करायचं तिथे तेही सुगंधित असतात आणि हो हो तर माझे आणखी काही फुलं आहेत जसे मी मग तुम्हाला सर्व एका सोबत रेट सांगतो ठीक आहे तर जे तुम्हाला मी आधी सांगितलं होतं गुढाळ जास्वंदाची जे फुलं असतात ते त्याच्या रेट तुम्हाला तरी तुम्ही ए एक किलो घ्याल तर तुम्हाला त्याचं रेट पडेल साठ रुपये एक किलो हो आणि जसे हो डिस्काउंट आपण देऊ तर आपल्याकडे प्राजक्ताचीही फुलं आहेत प्राजक्ताची फुलं तुम्हाला स्वस्त पडतील तर तुम्ही सांगा मला मी फुलांची नावं घेतो तुम्ही मला सांगा तुम्हाला कोणता फूल किती पाहिजे ठीक आहे तर हे गुढाळ हे जास्वंदाची फुलं किती पाहिजेत तुम्हाला हां ठीक आहे तर चालेल ना तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेत आहे तर जसे गुलाबाचे फुलं आपण ना पन्नास रुपयाचं किलोचं विकतो तर तुमच्यासाठी आपण पंचेचाळीस करून टाकू मला गुलाबाच्या फुलांमध्ये तर परवडणार नाही पण जे झेंडूचे फुलं तुम्ही सजवण्यासाठी घ्याल तर त्या झेंडूच्या फुलांमध्ये मी तुम्हाला कमी करू शकतो हा हा तर बघा तुम्हाला झेंडूचे फुलं किती हवे आहेत बरं पाच किलो तर झेंडूची फुलं आपण साठ रुपये किलोच्या हिशोबाने विकतो तर तीनशे रुपये होतात तुम्ही अडीचशे देऊन द्याल ठीक आहे त्याच्यामधे आता उद्यासाठी हवे आहेत तर तुम्ही मग तुम्हाला मग क्वांटिटी वाढवावी लागेल मग तुम्हाला त्याचे कमी होतील त्याच्यामद तसं मी बाकी फुलांमधे तुम्हाला कमी करतो आहे तर तुम्हा ला कमीमधेच पडणार सर्व आम्हालही परवडलं पाहिजे ना हां हो आहेत आपल्याकडे गुलाबाचे गुलदस्ते आहेत पण त्याच्यामधे रेट कमी करता येणार नाही कारण की आता मार्केटमधे जो रेट सुरू आहे त्याच रेटनुसार मी तुम्हाला विकू शकतो हो हो रेट कमीच आहेत तुम्हाला चाळीस रुपे एक बुके पडेल तो कमीच राहील आणि आपल्या इकडचे जे बुके आहेत ते बेस्ट राहतात तर तुम्ही येऊन स्वत च दुकानात या आणि हो हो अगदी फ्रेश फुलं आहेत आपले आजच बागेतून आलेले फुलं आहेत तर तुम्हाला प्रॉब्लम होणार नाही त्याच्यामधे हो हो जरा कधी येणार मग पाहायला ठीक आहे तुम्ही या आणि कळवा मला